हां सर मी अंबिका इले इलेक्ट्रॉनिक्समध्ये फोन लावला आहे का सर मी नवीन घर घेतलं आहे तर मला तिकडे माझी जी पी ओ पी आहे तिथून मला पूर्ण लाइटीचे डी डिजाईनमधून मला त्याच्यामध्ये लाइटिंग टाकायच्या आहेत हॉल बेडरूम मिनी किचन आणि बाथरूम तर त्याच्यामध्ये मला सगळीकडे लाइटिंगची फिटिंग पाहिजे

तर मला म्हणजे एल एल ई डी लाईट पाहिजे होती हॉलसाठी

हॉलमध्ये मला जी मी पी ओ पी केली आहे ना तिथं मला म्हणजे त्या डिजाइनमधून आतमधून लाइटिंग पाहिजे होती जे म्हणजे ज्याच्याने घरा चांगलं दिसेल

हां आणि मला ब बेडरूममध्ये एक बोर्ड पाहिजे होता लाइटीचा जे स्विच असतात त्याच्यामध्ये एक बेडरूममध्ये पाहिजे एक हॉलमध्ये पाहिजे आणि एक बाथरूमसाठी एक नॉर्मल म्हणजे कंबाईन किचन आणि बाथरूममध्ये एकच मला हे पाहिजे होतं लाइटीचं

लोकेशन माझं अंबरनाथमध्ये आहे रिलायन्समध्ये निराळा लॉनमध्ये माझं घर आहे हां मीरा आयलंडमध्ये माझं घर आहे तर्ड प्लोरवरती तर ह्या ह्या नेक्स्ट मंथमध्येच करायचं होतं एप्रिलमध्ये

हां मला म्हणजे ए सी एक बेडरूममध्ये लावायचा आहे टी वी हॉलमध्ये लावायचा आहे आणि फ्रीज हा किचनमध्ये मला हे करायचा आहे हो सर पण मग म्हणजे तुम्हाला मी तेच सांगितलं मला बेडरूममध्ये एक स्विच पाहिजे बेडरूममध्ये हॉलमध्ये आणि किचनमध्ये पण मला किचन आणि बाथरूमचं एकच याच्यामध्ये पाहिजे

ओके सर थँक्यू